इथे साधारणतः हिंदू लोक हिंदू धर्म पाळतात त्याच्यामध्ये चैत्र पाडवा चैत्र पाडव्यानंतर गणपती नवरात्र श्रावण मास हे साधं दिवाळी दसरा हे साधारणतः साजरे केले जातात गणपतीमध्ये गणपती आणून त्याची प्रतिष्ठापना करून रोज सकाळ संध्याकाळ आरती त्यांच्यासमोर गणपती अथर्वशीर्षाचे पाठ विविध छोट्या मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित केले जातात सर्व लोक एकत्रित येण्यासाठी हा सण मुख्यत्वेपणे लोकच लोकमान्य टिळक यांनी सास सुरुवात केलेली आहे सकाळ संध्याकाळ आरती होते भजन होतात दु गणपतीला दुर्वांचा हार अर्पित केला जातो लाल फूल अर्पित केलं जातं तेव्हा येथील लोकांना साधारणतः खूप आमदानी गणपतीपासून होते त्यासाठी बरेच लोक एकत्र येतात